हॅलो मी संध्या नंदा गवडी बोलत आहे जरीपटका नागपूर इंदोरावरून मी काही दिवसापूर्वी तुमच्या साईटवरून काही कपडे ऑनलाईन मागवलेले होते ते कपडे खूप छान निघाले त्याचा रंग त्याची क्वालिटी आणिक सर्वच काही म्हणजे चांगलं निघालं जेव्हा मी कपडे धुतले मी माझ्या मुलीसाठी आणि जावयासाठी काही कपडे मागवलेले होते तर धुतल्यानंतरही त्याच्या म्हणजे कपड्याचं पोत इतकं छान निघालं आणि त्याचे साईज रंग सगळं व्यवस्थित निघालं इतका छान मला अनुभव आला तुम्ही पाठवलेल्या कपड्यामुळे मी मुलीसाठी जे कपडे मागवले त्याचं मुलीसाठी जे कपडे मागवले त्याचा साईज छान आहे त्याच्या कपड्याचं पोत छान आहे आणि अगदी आकर्षक डिझाईन आहे खूप सुंदर कपडे निघाले आणि जावयासाठी जो पॅन्ट मागवलेला होता त्याचा पण रंग खूप छान आहे त्याचं फिटिंग खूप छान आलेलं आहे तर मी त्याच्यासाठी तुम्हाला फायू स्टार रेटिंग देऊ शकते